मला फिरायला जायला खूप आवडते मी फॅमिलीसोबत नागपूरला वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही गेलो आम्ही सगळे घरातील व्यक्ती गेलो तिथे आम्ही द्वारका वॉटर पार्क तसेच त्याचप्रमाणे आम्ही रमण सायन्स केंद्र तसेच मार्केटमध्ये वगैरे सगळे फिरायला गेलो आम्ही द्वारका वॉटर पार्कमध्ये गेल्यानंतर आम्ही सर्वात आम्ही द्वारका वॉटर पार्क येथे गेलो तिथे आम्ही मी तिथले कॉस्ट्युम वगैरे घालून आम्ही स्विमिंग वगैरे केले आणि तिथे स्लायडिंग स्लायडिंग झुले वगैरे सगळे आम्ही तिथले जेवढे स्थळ आहे द्वारका वॉटर पार्कमधले तिथले आम्ही सगळे फिरलो तिथे जेवण केलं त्यानंतर आम्ही आमचं तिथले सगळं सावरून आम्ही तिथून आम्ही रमण सायन्स केंद्र इथे गेलो तिथे आम्ही एका टॉकीजसारके टॉकीजसारखं तिथे आहे तिथे गार्डनिंग आहे तिथे आम्ही मी छोट्या मुलांना आमच्या तिथे खेळायला लावले तसेच